अकोला जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात मुख्य करून घेतली जाणारी जी पिके आहेत ती आहेत तूर आहे त्यानंतर कापूस आहे नंतर आहे कडधान्य आहेत ते जास्त प्रमाणामध्ये घेतली जातात आणि त्याचा जे आहे अर्थव्यवस्थेवरतीसुद्धा बराच परिणाम होताना आपल्याला दिसून येतो आहे कारण की जास्तीत जास्त ते आपल्या बाजारपेठेमध्ये येते हा हा जो माल तर त्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेवरती याचा पण परिणाम होताना आपल्याला दिसतो आहे आणि या गोष्टींचा वापर जो आहे तो आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा होतो आहे तुरीचा वापर होतो तुरीच्या डाळीचा वापर होतो त्यानंतर जी कडधान्य आहे कडधान्याचाही वापर केला जातो आहे खाणापिण्यामध्ये आणि त्यानंतर सर्वात जास्त मागणी आपल्याकडे ह्या सर्व पिकांची असते तुरीची मागणी असते कापसाची मागणी असते कपड्यांसाठी कडधान्यांची मागणी असते आता जे आहे शेतकरी शेतामध्ये जो माल लावतात माल लावल्यानंतर ती पेरणी करतात पेरणी केल्यानंतर त्याला ते पीक चांगलं पूर्ण होतपर्यंत त्याची देखरेख करतात काळजी घेतात त्या नंतर कापणी झाली त्या पिकाची की त्याला कापणी झाल्याणंतर मग ते पीक बाहेर कटाई करून नंतर ते विकायला आणले जाते तर ती जी प्रोसेस आहे ही खूप मोठी लंबी प्रोसेस आहे ही पूर्ण प्रक्रिया होतपर्यंत बराच वेळ लागतो कमीतकमी एका पिकाला सहा ते आठ महिन्याचा कालावधी लागतो ऊसासाठी आणि कापसासाठी आणि तुरीसाठी जो ऋतू खूप महत्त्वाचा आहे तो आहे पावसाचा पावसाळ्यामध्ये ह्या पिकांचं उत्पादन केले जाते